मुळात भारतामध्ये अशी कुठली अधिकृत भाषा नाही आहे आणि इतर देशामध्ये देशामध्ये जर इतर आपण जर भाषा बघितलं तर प्रत्येक राज्याची एक एक राजभाषा आहे जसं आपण मराठीचा महाराष्ट्राचा उल्लेख केला तर मराठी गुजरातमध्ये गेलं तर गुजराती हिंदी जी मेजॉरिटी लोक बोलतात बहुसंख्य लोक हिंदीचा वापर करतात पण ती काय आपली राष्ट्रभाषादेखील नाही आहे किंवा अधिकृत अशी भाषा म्हणता येणार नाही हिंदी ही व्यवहारासाठी वापरलं जाते कार्यकालीन कामाकरिता आपल्याकडे इंग्रजीचा देखील उपयोग होतो पण हे जे मुळात भाषाचा वैधी विविध वैधी वैविध्यत्व जे आहे भारतामध्ये ते फार वाखाणण्याजोगं आणि अतिशय युनिक असं आहे याचं कारण असं की बहुतांश देशामध्ये जर आपण बघितलंत तर प्रत्येक देशामध्ये त्यांची एक दुसरी अशी कुठलीतरी भाषा असते पण आपल्याकडे मुळात प्रत्येक राज्याची बहुरंगी बहुढंगी अशा भाषा आहेत त्या भाषांमध्ये देखील प्रत्येकाशी बोलण्याची शैली ही देखील वेगवेगळी आहे काही भाषा जर आपण बघितल्यात तर त्या अशा आहेत की जसं आपण आदिवासींच्या भाषा जर बघितल्या कोरकू किंवा या ज्या अगदी अतिदुर्गम भागामध्ये बोलल्या जातात की ज्याचं लेखन तुम्हाला फारसं सापडणार नाही पण त्या तुम्हाला बोलण्यामधून किंवा रोजच्या वापरामध्ये जाणवतील त्यामुळे भाषा ही मुळात केवळ लेखनाशी मर्यादित नसून किंवा ती कितपत अधिकृत आहे किंवा कितपत ऑफिशियल कार्यक्रलीन कामाकरता वापरतात हे महत्त्वाचं नसून ती एक संवाद साधण्यासाठी माध्यम म्हणून जितकं वापरलं जातं ते महत्त्वाचं आहे त्यामुळे यंदाच्या ज्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ज्या अध्यक्षा होत्या की खरी भाषा म्हणजे काय त्या ताईंनी किती सुंदर हे केलं की आपल्याकडे ज्या वेळेला लहान मूल बोबडं बोल बोलतो त्याच्या आईसोबत संवाद साधताना तिथे खरा आपल्या भाषेचा उगम झाला आहे आणि तेच खरं आपलं वैधितत्व आहे भारतामध्ये इतक्या भाषा बोलल्या जातात हो म्हणजे आणि तेच खरं प्रत्येक भाषा ती आपल्याला एक आपली वाटते जवळची वाटते हे त्याच्यातलं विशेष आणि खास आहे